राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्याच्या इतिहासानी भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांचं जीवन आहे जीवनपट आहे या जीवनपटाचा खोलवर असा परिणाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकावर झालेला आहे आता माझं वय आहे साधारणता पासष्ठ वर्षाचं तर आमच्या पिढीवर तर शिवाजी महाराजांच्या लहानपणापासून आम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत मोठं झाल्यानंतर श्रीमान योगीसारखे पुस्तकं आम्ही वाचलेले आहेत तर याच्यातून शिवाजी महाराज अनेक ऐतिहासिक कादंबऱ्यातून शिवाजी महाराजांचं जे वर्णन आहे हे वर्णन आम्ही ऐकलेलं आहे आणि त्यांची अनुभूती आम्हाला आमची आजी आजोबा आमची आई वडील आम्हाला लहानपणी जी गोष्टी सांगायची शिवाजीराज्यांच्या त्या गोष्टीतून आम्हाला ते तारतम्य साधून लक्षात आलेलं आहे की शिवाजी महाराज एक खूप मोठे राजे खूप सुसंस्कारित आणि आईकडून वडिलाकडून आणि त्यांच्या गुरुजीकडून त्यांना जे काही ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग आणि स्वतःची त्यांची जी काही हुशारी आहे याच्यामधून त्यांनी महाराष्ट्र याच्यामध्ये स्वराज्य निर्मिती जी केली ती त्यांच्या त्या संस्कारामधून केलेली आहे आणि शिवाजी महाराजांचे हे गोष्टी ऐकल्यामुळं येथील महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांच्या मनावर शिवाजी महाराज बिंबलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही चांगल्या प्रकारचे सुसंस्कार घेतलेले आहेत आणि हे शिवाजी महाराजांची संस्कृती आम्ही कधीही विसरू शकत नाही